विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे यूनिवर्सिटी ब बहुतेक मुलांना आवडते त्यांनी निवडलेले क्षेत्र विज्ञान किंवा अभियांत्रिकी वैद्यकी वैद्यकीय यम एड कोणते पण असे चांगले अभ्यासक्रम निवडायला आवडतात